ए ओ योग केल्यामुळे वजन कमी झाले आहे तसंच दम लागायचा पण कमी होतो थकवा जाणवत नाही आणि दुसरं म्हणजे शरीर जड वाटत नाही आपल्याला हलकं हलकंसं शरीर वाटतं आणि कुठल्याही कामामध्ये अशी ऊर्जा आल्यासारखे वाटते उत्साह येतो हे सगळं योगाचंच आहे योग केल्यामुळे श्वास घ्यायलाही अडचण येत नाही तुम्ही कितीही चाला किती पायऱ्या चढा उतरा पोट साफ वाटते निरोगी आयु आयुष्य जगल्यासारखे वाटते म्हणून योग केलाच पाहिजे आणि योगाचे हे फायदे आहेत की आपलं आयुष्य निरोगी वाटतं मन प्रसन्न राहतं चेहऱ्यावर पण असा वेगळाच छान ग्लो येतो आणि आपली बॉडी मेंटेन राहते